हा दादा वुड्समधून बोलताय का हा ठीक आहे मी आम्ही तुम्हाला मघाशी ऑर्डर टाकली होती चार पोळ्यांची टाकली होती एक पनीर आणि तीन मंचुरियन हा तर मला तीन प्लेट न मागवता मला फक्त एकच प्लेट मंचूरियन हवी आहे आणि एक फ्राइड राइड वाढवा फ्राइड राइस वाढवायचा आहे त्याच्यामध्ये हो चालेल ठीक आहे तर तीनच्या ऐवजी एकच प्लेट मंचूरियन पाठवसाल ओके ठीक आहे थॅंक यू